आमच्या परसबागेत जे वाढणारं तण जे आहे ते तण आम्ही खुरपुन त्याचीवाली निंदणी करून जे जे तण असतात ते काढत असतो काही ठिकाणी जर काही गवत खुरपून किंवा निंदून जर निघत नसेल त्याच्यावरती आम्ही वेगळ्या प्रकारची कीटकनाशक औषधं फवारून जे तण असतं ते तण आम्ही काढून घेतो त्याच्यासाठी आम्ही दर आठ दिवसांनी त्या परसबागेमधली बागेतली जे जेवढी काही झाडं असतील त्याच झाडांच्या बाजूची गवत असेल ते काढून त्या झाडाला आम्ही भुजवटा देत असतो आनि भुजुटा दिल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही पाणी देऊन त्याची आम्ही निगा राखत असतो त्याशिवाय दुसरं अजून एक गोष्ट अशी आहे की तण काढण्यासाठी आम्ही काही तणनाशक सुद्धा वापरतो आणि त्या तणनाशकातून आम्हाला बागेची परसबागेमध्ये वाढणारं जे तण आहे ते काढण्यास मदत होते शिवाय टिकाव काही जर मोठ्ठी जर असेल तर आम्ही फावडा फावड्यांच्या सहाय्याने सुद्धा आम्ही तणनाशक वापरून फावडे वापरून आम्ही तिथलं जे गवत असतं ते गवत आम्ही बाजूला काढून घेतो ते तण जे असतं ते आम्ही बाजूला टाकण्याचं काम आम्ही करत असतो शिवाय निंदणी खुरपणी आणि नंतर कोळपणी करून सुद्धा आम्ही परसबागेतील तण काढत असतो आणि अशा वेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरून आम्ही दर आठ ते दहा दिवसात आम्ही निश्चितच हे जे परस बागेत वाढणारं तण असतं ते काढून टाकण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि ते प्रयत्न आम्ही करत असतो